हीटर हीटर हे अतिशय धोकादायक आहे कारण की ते इलेक्ट्रॉनिकवर चालते हीटरपेक्षा आपली घरातली चूल कधी पण चांगली असते कारण की हीटर हे अतिशय धोकादायक आहे हीटरपाशी हीटर हे करंटवर चालणारे असते कारण की आपल्या घरामध्ये लहान छोटे छोटे मुलं असतात त्यांना क माहीत पण नसते हीटरचे बटन चालू असते का बंद असते ते डायरेक्ट जाऊन त्यांना धरतात जर अचानक त्याने पकडलं जर बटन जर चालू असले ते शॉक इलेक्ट्रिक शॉक लागून मरू पण शकते त्याच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये चूल चुलीवर जर चुलीवर चुलीवर होईल तितके पाणी तापवावे कारण की इतर हे अतिशय धोकादायक आहे लहान मुलांना पण शॉक लागू शकतो आणि चांगल्या माणसाला पण शॉक लागून कारण ते लाईनवर चालणारी वस्तू आहे आणि आपली घरची जी चूल असते ती आपल्यासाठी कधी कधी पण सुखरू सुखरूप असते आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल हीटर म्हणजे हे अतिशय धोकादायक आहे